आम्ही कोल्हापूर ते मालवण तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग गणपतीपुळे हा प्रवास आमच्या यामाहा आर एक्स हंड्रेड या बाईकवरून केला आहे तर आम्ही टोटल दहाजण होतो आणि सर्वच त्यानांची यामाहा आर एक्स हंड्रेड होती त्यामुळे आम्ही हे नियोजन केलं होतं तर मी जॉबला आहे तसंच माझे मित्र सुद्धा खूप सगळे जॉबला आहेत पण त्यातून आम्ही शनिवार आणि रविवार हे दोन दिवस काढले आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की कुठे जायचं त्याचे नियोजन करून सर्वांनी आपल्या गाड्या तयार करून ठेवल्या ही यामाहा जुन्या असल्यामुळे त्यांचा मेंटेनन्स थोडाफार असल्यामुळे सर्वांनी आधी पूर्व तयारी केली त्यानंतर आम्ही टोटल दहा गाड्यांवरून वीसजणांनी हा प्रवास केला तर खूप यामध्ये एक्साइटमेंट होती की पू संपूर्ण गाड्यांचा आवाज हा आसमंतात घुमत होता आणि तो थ्रिल आयुष्यात कधीही विसरणे आम्हाला होणार नाही आणि सर्वजण आमच्या या रॅलीचे व्हडिओज फोटोज काढत होते खूप आवाज या गाड्यांचा करत आम्ही प्रवास करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी थांबून कुणाची गाडी पंचर झाली कुणाचं काही प्रॉब्लेम झाला तर हे सर्व बघत बघत आम्ही ह्या ट्र्रीपला गेलो होतो तर नियोजन करणाऱ्यांमध्ये मी आणि माझा मित्र सात्विक होतो तर सर्वां तयारी म्हणजे आम्ही जेवणाची सोय सर्वांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्येच करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर आम्ही जेवण आणि नाश्त्यासाठी थांबून हा प्रवास आम्ही पूर्ण केला हा टोटल दोन दिवसांचा प्रवास आमच्यासाठी खूप अविस्मरणीय होता आणि असंच आम्ही वेळात वेळ काढून पुन्हा एकदा हा प्लॅन करणार नक्कीच हा प्लॅन करणार आहे